हॅलो बोला बोला

हा नमस्कार नमस्कार हॅलो हॅलो हॅलो सर बोला ना हा वत्सल सुपर मार्केटमधून बोलतो हा माझं दुकान आहे वत्सल सुपर मार्केट आहे त्याच्यामध्ये सगळं सगळ्या प्रकारचे डेली नीडल्स किंवा सगळे आपल्या घरामध्ये जे लागते ते सगळं भेटून जाईल आपल्याला काय पाहिजे होतं सर तांदूळ सत्तर रुपये किलो म्हणजे तांदूळमध्ये खूप सारी व्हरायटीज आहेत आमच्यामध्ये म्हणजे सगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत आपले बासमती तांदूळ सत्तर एकशे दोन रुपये किलो तुम्हाला किती पाहिजे होते ते सांगा मला म्हणजे समजते मला दोन किलो हा चला ठीक आहे ते हे पिंटू दोन किलो पॅक कर गहू आता आमच्याकडे कसं आहे सांगू का गहू आणि गहूमध्ये दोन खूप सहा सात हे आहेत वरायटी तर तुम्हाला कोणते गहू हे एकदम अशे श पॉश गहू आहेत ते पौशवाले गहू आहेत नव्वद रुपये किलो ते देऊन टाकतो तुम्हाला हा ते तीन किलो चालतंय ते तीन किलो लिहून घेतले साखर हा साखर क साखरमध्ये फक्त एकच आहे ती तुम्हाला साखर देऊन टाकेल आणि आपलं घर कुठं आहे अच्छा गुरुजी चौकमध्ये आमचं छत्रपती चौकमध्येच सुपर मार्केट आ आणि आमच्याकडे सु डिलिवरीपण आहे डिलिवरी चार्जेस एकशे एक रुपये आहेत आणि ते तुम्हाला घरी आल्यावरती द्यावं लागतं पेमेंट तुम्हाला घरी आल्यावरतीपण करता येते आणि ऑनलाईनपण करता येते हा ऑनलाईनपण करता येते ऑनलाईनमध्ये तुम्हाला थोडं दोन बिस्किट्स वगैरे फ्री येतात आपल्याला ऑनलाईन पेमेंट केल्यास आणि घरी केल्यास काही नाही भेटत आज फोन मग तुम्हाला व्हॉट्सअपला काय करतो मी माझी लिस्ट टाकून टाकतो हा बिल टाकून टाकतो आणि तुम्हाला अजून काय पाहिजे सांगा हा सांगा सांगा श्रीराज अपार्टमेंट गुरुजी चौक नांदेड ओके ठीक आहे मी लिहून घेतो आणि तुम्हाला आमच्याकडे खूप सारे बिस्किट्स आहेत अजून मॅगीमध्येपण पतंजलीचे आहेत अरे तरीपण आहेत आमच्याकडे सगळे तुम्ही एकदा ट्राय बोलून तर घ्या म्हणजे बघून तर घ्या काय काय आमच्याकडे बरं ठीक आहे चालते मग चालते पाठवून देतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद